नमस्कार मी आपलं धाराशिव शहरात फिरण्यासाठी आलेलो आहे तर धाराशिव शहरात काय काय बा पाहण्यासारखं त्याची थोडं आता धाराशिव शहरातील उन्हाळ्यातील जे उन्हाळा चालू आहे ना ते त्या उन्हाळ्या दिवसातली चांगली पर्यटन स्थळे कोणती आहेत त्याची माहिती द्या आणि तिथं जाण्यासाठी कसं जायचं मग बसची वगैरे काय सोय ना का तिथे जाण्यासाठी मग तेथील वातावरण कसं आहे आणि पाऊस किती पडतो हा आणि मग हिवाळ्यातील तिथले वास वातावरण कसं आहे मग आता पावसाळ्यात यावं का हिवाळ्यात पर्यटनस्थळ पाहण्यासाठी यावं ठीक आहे आमचं नियोजन झालं की सांगतो त्या वेळेत येतो थँक्यू